दुचाकींच्या अशा आयोजित क्रा कार्यक्रम किंवा स्पर्धा म्हणजे म्हणजे इवेंट्समध्ये हे असे भाग घेतलेलं आहे मग त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या असं अत्यंत थरारक असा तो हे असतं म्हणजे मानसिक क्षमतेचे परीक्षा घेतली जाते तिथं आपण कसं हॅन्डल करतो बाकीच्या गोष्टी म्हणजे ज्या दिवशी स्पर्धेचा दिवस असतो त्यावेळे एक वातावरण असं उत्साही वातावरण असतं म्हणजे वेगवेगळ्या भागातून प्रत्येक स्पर्धक हा आलेला असतो प्रत्येकाची बाईक असे वेगळे असते त्याचे सजवलेले मग त्या त्याना मॉडीफाय केलेली असते आणि त्यात आपल्याला पाहणे प्रेक्षक पण अनेक असतात म त्यांची गर्दीपण मोठी असते त्यामुळे थोडाफार नर्व्हस होऊ शकतो आपण पण मग तिथं आत्मविश्वास आपण कसा आपला हँडल करून म्हणजे स्टेबल करून ठेवतो आपलं माईंड कसं आपलं स्टेबल राहतं ह्याकडे बघितलं पाहिजे मग तिथं परत अनेक अस म्हणजे मार्गावर तर टिकणं किंवा नियंत्रण आपण त्या गाडीवर कसा नियंत्रण राखतो हे कौशल्य परत तुमचा बॅलन्स कसा हे सगळं बघून म्हणजे एकदम हे न केलं पाहिजे गिअर डाऊन बदलताना ते हे सगळं बघायला म्हणजे अनुभव असा खूप मस्त येतो त्यात